हॅलो ही वीज मंडळाची ग्राहकसेवा आहे का नमस्कार मी मिसेस शीला धुमाळ मला कालच वीजमंडळाकडून ईमेल आला आहे की माझं गेल्या महिन्याचे बिल भरलेलंच नाही आहे पण मी तर भरलेलं आहे ते मी स्वतः जाऊन भरले आहे जवळच्या अधिकृत पथसंस्थेमध्ये मग असा कसा काय मग मला ईमेल आला तुम्ही काही मदत करू शकता का मला माझा ग्राहक क्रमांक पण सांगते असा आधी पण एकदा झालेलं आहे ग्राहक क्रमांक सांगू का मी शून्य चार नऊ शून्य एक दोन पाच दोन सहा एक नऊ शून्य हा माझा ग्राहक क्रमांक आहे पावती क्रमांक कारण मी भरलेलं आहे पावती क्रमांक पण सांगते अठराशे चौतीस पावती क्रमांक आहे माझा आणि पंधरा तारीख शेवटची होती तर मी दहा तारखेलाच भरलेलं आहे मग मग कसं काय करणार तुम्ही काही हेल्प करू शकता का मला बिलिंग विभागाला तुम्ही खातरजमा करू शकता का कारण काय लगेच केलं तर ठीक आहे मागे पण असं झालं तर मग डबल बिल मग त्याच्यावर दंड हे येत राहतं ना मग असं नको व्हायला तर तुम्ही ती खातरजमा करायला हवी ना असं दोन तीन वेळा झालेलं आहे परत परत परत सारखं असं व्हायला नको बिलिंग विभागात तुम्ही खातरजमा करायला सांगा म्हणजे परत मला बिलात दंड वगैरे होणार नाही आणि डबल बिल येणार नाही चालेल का आता ग्राहक क्रमांक पण दिलेलं आहे मी पावती क्रमांकही दिलेलं आहे झालं असेल तर बरंच आहे तुम्ही केलंंत तर मला पुढच्यावेळेस बिल नको यायला एवढ्या ह्याच्यासाठी म्हणून मी फोन केलेलं आहे जरा लक्ष देऊन जरा आम्हाला सहकार्य करा होईल का ते लगेच ठीक आहे ना तसं होत असेल तर प्रश्नच नाही मग तुम्ही तस तशी खातरजमा करून टाका मग मी आता परत भरायची आवश्यकता नाही आहे ना पुढच्या वेळीस मला डबल बिल आणि दंड यायला नाही पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे ओके ओके

परत फोन नाही करांवा लागणार ना ओके ओके ठीक आहे ठीक आहे आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद